नमस्कार तसे तर वाद्याचे प्रकार बरेच आहेत पण बऱ्याचशा गाण्यांमध्ये कोणकोणती वाद्य म्हणजे पॉपसिंग पॉप पॉपची गाणी वगैरे असतील तर गिटार वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहे किंवा मग तुम्ही क्लासिकल गात असाल इंडियन गात असाल त्याच्यासोबत आपल्याला पेटी लागते तर पेटी वगैरे त्याच्यासोबत आप तुम्ही गझल करत असाल किंवा तुम्ही त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भजन करत असाल कीर्तन करत असाल कीर्तनामध्ये बरेचशे गाणी वगैरे असतात तर त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बऱ्याचशा त्याच्यासोबत लागतात नॉर्मली माझं जर बघितलं तर मी बऱ्याच वेळेला क्लासिकल इंडियन गातो त्यामुळं बऱ्याच वेळेला मी पेटीचा वापर जास्त करतो कधी पॉप वगैरे शोज वगैरे असल्यानंतर मी बऱ्याच वेळेला गिटारचा सुद्धा वापर करतो